खरं तर मी योग हा लहानपणी शाळेत शिकलो आणि पुस्तकाच्या माध्यमातून शिकलो त्यामुळे चॅनलवर योग शिकताना लोकांना कोणत्या अडचणी येऊ शकतात याची मला कल्पना नाही माफ करा